मी जे ऑनलाईन एक्झाम सेंट्रल बुक्स विकत घेतले होते एक तर ते मला खूप उशिरा डिलिव्हर्ड झाले त्याच्या तर मला राग होताच पण जेव्हा मी बुक्स ते बघितले तर त्याचे जे समोरचा कव्हर होता तो कव्हरच एवढ्या खराब क्वालिटीचा होता तर त्याच्याने मला बुकची परिस्थिती काय असेल आतमध्ये ते आधीच जाणवली होती तरीही मी ते जेव्हा बुक बघितली तर त्याच्यातून एक काही पान मिसिंग होते त्याच्यामध्ये जी प्रिंट होती ती ही खराब होती जी शाई वापरली होती ती ही तिथे मिस झाली होती अशी एकदम खराब होऊन गेले होते पेजेस त्याच्याने तर मला ते बुक अजिबात काही आवडलेली नाही